जगामध्ये भरपूर ठिकाणं आहेत भारतामध्ये भरपूर ठिकाणं आहेत आपण बाईकवर जाऊ शकतो पण आता सध्या माझी खूप इच्छा असं गाडीवर जाणं हे करणं खूप आवडतं मला सफर करणं खूप अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे कारण याच्यामुळं अनेक लोकांच्या भेटीगाठी भाषा राहणीमान वातावरण ह्या गोष्टी आपल्याला समजतात त्यामुळं पर्यटन हे अतिशय मानसाच्या जीवनामधील महत्त्वाची गोष्ट आहे परंतु सध्या जरी माझी इच्छा असली तरी माझं माझा एकदा हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे आणि एनजीओप्लास्टो माझं झाल्यामुळं इच्छा असूनसुद्धा मी आता बाईकवर जास्त लांबचा प्रवास करू शकत नाई पन ती आता माझी खंत आहे ती पण माझं त्याला नाईलाज आहे कारण शेवटी स्वत ची प्रकृती चांगली ठेवणं कुटुंबासाठी अतिशय महत्त्वाची बाब आहे आणि त्याच्यामुळं जरी माझी इच्छा असली तरी मी जाऊ शकत नाही